डान्स करिअरमध्ये माझा जो आहे तो जास्त असं लांब काळ टिकला नाही कारण की मला माझ्या मुळे तेवढं काय प्रोत्साहन नाही भेटले म्हणून माझा डान्स करियर जास्त वेळ टिकला नाही हा सुरुवातीला मला खूप काही अडथळा आले मला वेगवेगळ्या ड डिस्टिक्टमध्ये प्रॅक्ट प्रॅक्टिससाठी चॅम्पियनशिपसाठी मॅचेससाठी ते खूप अवघड होते आणि ते मा मला जे शिकायला भेटत होते ते खूप जास्त अवघड होते त्यामुळे मी असं म्हणू शकतो की मला प्रॉपर असं डान्स टिचिंग भेटली नाही तर असं खूप काही आहेत माझ्यासाठी जे हो होऊ शकलं नाही पण अडथळे येतात त्याला काय करता येणार नाही त्याला मी खूप अडथळे मात दिलेले आहेत पण काही असे अडथळे आहे त्याला मी काय करू शकलो नाही त्यामध्ये एक होतो परिवार पैसा त्याला काही आपण का करू शकत नाही त्यामुळे आपल्या जेवढे झालेले डान्स तेवढे आपण केले आणि डान्स हा एक माझा पॅशन होता तो मला आवडत होतं ते मी खूप करत होतो आणि आत्ता पण जर मला करायला भेटलं तर मी ते करेल खूप प्रॅक्टिस करेल त्याची असं ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तन मी खूप प्रॅक्टिस केलेलं आहे मला माहीत आहे मी परफेक्ट आहे तर त्याला असं म्हणू शकता की मी खूप जास्त द्यायला लागली आहे मला आणि तुम्ही पण देऊ शकता